हॅलो हां ताई हां परवा म्हणालेलीस ना पिक्चरला जाऊया

चाल हम आपके है कौन हं चालेल अनिशाला पण विचार

चालेल कित कितीच्या शोला जाऊया दहा एक औरमला जाऊया काय दहा एक तीन सहा आणि नऊ कुठल्या जाऊया आनिशाला विचारलंस चालेल अनिशाला विचार प्रियांकाला विचार पाच सहा जणी जाऊया म्हणजे मजा येईल हां चालेल हो तिकट तिकीटं काढीन मी प्रियाला पण विचार

चालेल हां लाटीला पण विचार चालेल हां मी काढीन मला सांग नंतर फोन करून चालेल हां आणि कसं जायचं हो चालेल चालेल मजा येईल जुना पिच्चर बघायला हां चालेल

माधुरी हां मस्त दिसतं आहे जाऊया आपण

तुम्ही सगळी मग अमच्या घरी या

चालेल हं

पाच पाच सहा जणी किती ते मला सांग नंतर चालेल तिकीटं बुक करते मग मी हां

चालेल हां ठेवू हां चालेल